राज्यात रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त उपलब्ध आरोग्यसेवा म्हणजे आहे ते हॉस्पिटल्स आहेत क्लिनिक आहेत आणि फार्मसीज आहेत फार्मसीज आणि क्लीनिक्स ह्या सर्वात जास्त उपलब्ध करणारा म्हणजेच प्रो हा फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणारा आहेत कुठचेही एमरजेंसीज आहे असल्यामुळे ते त्याच्यामध्ये प्रोवाइड केलेली गेलेली ही फॅसिलिटी म्हणजे एक ॲम्ब्युलन्स पण आहे आणि ॲम्ब्युलन्समुळेच सर्वात जास्त म्हणजे एक म्हणू शकतो की इम्पॉ ॲम्ब्युलन्स ही सर्वात जास्त वापरण्यात आलेली आहे किंवा रायगड जिल्ह्यातील अलीबाग ह्याच्यामध्ये डिस्ट्रिक हॉस्पिटल सिविल हॉस्पिटल असल्यामुळे ती गोष्ट सर्वात जास्त वापर करण्या गेले ते आहे आणि हे हॉस्पिटलच्या हिशेबाने मग त्याच्यामध्ये असणारी वेगवेगळे फॅसिलिटीज आहेत वेगवेगळ्या डिसीजवरती क्युअर करणारे वेगवेगळे से सेंटर्स आहेत वेगवेगळे फॅसिलिटीज आहेत कॅन्सर पेशन्टससाठी आहेत परत प्रेग्नन्ट वुमन्ससाठी आहेत परत वेगवेगळ्या ॲक्सिडंट्स केसेसवरती पण आहेत आणि ह्या सगळ्या केसेसची ॲक्सिडंट केसेसची जी मेन आहे ती सगळी नोंद कायदेशीर केली गेली जाते आणि कायदेशीर उपचार केला गेला जातो आणि हा सगळ्या गोष्टींना वेगवेगळ्या प्रकारचा जो फॅसिलिटीज प्रोवाइड केलेली आहे ते त्यांनी समाजातील लोकांची खूप मदत झाली आहे त्यांना आणि दुसरी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीची सर्वात जास्त उपयोगिता झाली होती ती म्हणजे कोविडच्या काळामध्ये कोविडच्या काळात रुग्णालय हे फारसेच असे उघडे होते ज्यांना पर्मिशन्स होती आणि त्यांना सुद्धा ते सुद्धा म्हणजे खूप जास्त प्रमाणात असे रुग्णालय कधीच ओ कुठे ओपन नव्हते आणि ह्या सगळ्या रुग्णालयांच्याच मदतीने आणि सगळ्यांच्या मदतीनेच कोविड ह्या काळ संकटाला मात देता आली